आम्ही आमच्या वावरात कापूस लावतो अजून उन्हाळ्यात ढेमशी अजून पावसाळ्यात सरकी लावतो त्याच्यापासून आम्हाला कापूस भेटते अजून पा उन्हाळ्यात टमाटर मिरच्या सॉरी उना पावसाळ्यात टमाटर मिरची कारली वगैरे असे लावत असतो अजून तुरीची झाडं सोयाबीन हे आम्ही पावसाळ्यात लावतो अजून सोयाबीनपासून आम्हाला

सोयाबीन लावतो आम्ही अजून